शिक्षणाने संस्कृतीवर आणि रीतीवर असा खूप खूप छान परिणाम होतो शिक्षणाने माणूस प्रगल्भ होतो आपले विचार बदलतात चार लोकांमध्ये आपण शिक्षण घेतो चार लोकांचा आपल्याला स्वभाव कळतात त्यांच्या आवडीनिवडी कळतात आपल्या आवडीनिवडी त्यांच्या त्यांना कळतात आपण काय लहानपणापासून शिकलो आहे हे आपण त्यांना शिकवू शकतो किंवा त्यांच्याकडून आपण काहीतरी चांगलं घेऊ शकतो त्याच्यामुळे शिक्षण ही फार मोठी गोष्ट आहे आपण आपल्याला सांस्कृ सुसंस्कृत करायची आपल्या आपल्या संस्कृत तीवर शिक्षणाचा फार परिणाम कशामुळे होतो तर आपल्या शिक्षणाने आपली वाष आपली भाषा बदलते आपले विचार बदलतात आपली आ आपली विचार करण्याची वृत्ती मोठी होते शिक्षणाने आपण चार गोष्टी छान बोलू शकतो चार गोष्टी लिहू शकतो शिक्षणाने आपण पुस्तकाच्या माध्यमातून आपण वाचनाची आवड लागू शकते त्यामुळे श संस्कृतीवर आणि आपल्या रीतीवर परिणाम होतो आणि आपण खूप मोठे हो चांग चांगला माणूस घडवू शकतो